प्राची रेस्टॉरंट मी प्रथमेश बोलतोय मी नेहमी तुमच्या हॉटेलमधून काही ना काईतरी ऑर्डर करत असतो आता पण मला ऑर्डर द्यायची आहे मला आपलं एक पाच भाकऱ्या पाहिजे आहेत एक पिठलं पाहिजे आणि चार चपात्या पाहिजे आहेत एक मटन हंडी पाहिजे आणखी असं काय असेल तर मी पुन्हा फोन करून सांगतो पण सध्या एवढं तुम्ही लिहून घ्या आणि माझा जुना पत्ता तुमच्याकडे असेल म्हणजे मला सारखंसारखं तुम्हाला माझा पत्ता द्यावा लागत नाही तर तो जुना पत्ता काढून तुम्ही जरा नवीन पत्ता लिहून घ्या मी इत् इतक्यातच माझं घर शिफ्ट केलं आहे म्हणून नवीन पत्ता लिहून घ्या प्लॉट नंबर दोनशे पाच सत्यनारायन लेआउट अस्मिता बंगला आपलं कोणता रोड हां अर्नी रोडवर अर्नी रोडच्या बाजूला तर सत्यनारायन लेआउट फेमस आहे तिथे लिहून घ्या नालंदा अकॅडमीजवळ नालंदा अकॅडमीजवळ हा माझा प्लॉट आहे तर तिथे तुम्हाला आरामात सहज भेटून जाईल पत्ता पुन्हा सांगतो प्लॉट नंबर दोनशे पाच सत्यनारायन लेआउट नालंदा अकॅडमीजवळ अर्नी रोड थँक्यू आणि ऑर्डर जी आहे माझी ती लवकरात लवकर पाठवून द्या थँक्यू